हवामानामध्ये बदल झाला तर दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम पडत असतो कारण आता उन्हाळा सुरू आहे तरी पाऊस येत आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे पाऊस आला तर शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झालेलं आहे कारण यवतमाळमध्ये जास्तीत जास्त हा शेतकरी वर्ग आहे आणि त्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असतो त्याच्यामुळे आत्ता उन्हाळ्यामध्ये पाऊस आल्यामुळे कापसाचे नुकसान झालेले आहे गव्हाचे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी पण संतापलेला आहे आणि ऊन पाऊस ऊन पाऊस असं असल्यामुळे काय झालं आहे तब्येतीमध्ये पण खूप परिणाम झालेला आहे लोकांच्या तब्येती बिघडत आहेत आणि परत ह्या सगळ्या गोष्टी दैनंदिन जीवनावर हा हवामानामुळे बदल झाल्यामुळे खूप मोठा परिणाम घडून दिसत आहे